अहो साहेब ही स्कूल बॅग दिलीत तिचा कलर मी निळा मागवलेला तो अक्षरश काळा आला आला तर आला माझा मुलगा ती स्कूल बॅग घेऊन चार दिवस स्कूलमध्ये गेला तर तिचे दोन्ही हा कान आहेत हातात आले एवढी खराब क्वालिटी आणि तुम्ही सांगता ब्रँडेड आहे ब्रँडेड आहे अहो असली कसली ब्रँडेड त्याच्यापेक्षा मी त्याला कॅरीबॅग दिली असती तुमच्या स्कूल स्कूल बॅगची आहे ना त्या कॅरीबॅगसमोर पण लायकी नाही कारण तिचे दोन्ही कान हातात आले तर तुम्हीच विचार करा आणि आम्हाला आमचे पैसे परत द्या तुमची स्कूल बॅग तुम्हालाच ठेवा आणि असल्या चुतीया बनवण्याचे धंदे तुम्ही करत जाऊ नका कारण आम्ही कस्टमर आहोत आम्ही तुम्हाला पैसे देतो काही चिंचोके देतो हे तरी जरा लक्षात घ्या डोक्यात घ्या आणि नंतर तुम्ही या तुमच्या वस्तू विका तुम्ही पाचची गोष्ट पन्नास रुपयाला विकता काय तुमची मेंटॅलिटी आहे विकता तर विकता प्लस तिची लायकी पण नाही त्या बॅगची चार दिवस काढू शकत नाही अहो साधी कॅरीबॅग पण शंभर दिवस वापरू शकतो आहे जर वीस पंचवीस रुपयची कॅरीबॅग घेतली ना तर ती शंभर दिवस वापरू शकतो आहे आणि तुमची आम्ही हजार रुपयची स्कूल बॅग घेतली तिने चार दिवस पण नाही काढले आणि तुम्ही सांगता म्हणे ब्रँड आहे कसला ब्रँड आहे मला माझे पैसे परत हवेत आणि ही तुमची स्कूल बॅग तुम्हालाच ठेवा